हो आमच्या सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी महत्त्वाच्या आमच्या काही सूचना आहेत आप पहिली म्हणजे आपल्या पारंपरिक सण उत्सव आणि रीतीरिवाज यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा मोठमोठ्या गोष्टी लोककथा आणि संस्कृतीशी संबंधित अनुभव ऐकावेत आणि पुढच्या पिढीला ते सांगावेत त्या पिढीपर्यंत ते पोच करावेत पारंपरिक कला हस्तकला संगीत आणि नृत्य यांचा अभ्यास करावा आणि त्या गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यावं आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा आणि तिचा वाव आपण वापर करावा आणि तो वाढवावा दुसरा भाषेच्या जास्त करू नये स्थानिक खाद्यसंस्कृती पोशाखशैली आणि जीवनशैली जपण्यासाठी प्रयत्न करावेत सूचनांमुळे आपली समृद्ध परंपरा आणि ओळख टिकून ठेवता येते